आमच्या परिसरामध्ये आमच्या गावावरून पंधरा ते वीस किलोमीटरमध्ये या सर्वच चाचण्या जसं की क्ष किरण सिटीस्कॅन एम आय आरसाठी प्रगत साधने उपलब्ध आहे आणि त्या तसे रक्त चाचणी मूत्र चाचणी सिटीस्कॅन रक्तदाब इत्यादी चाचण्यासुद्धा याच्यासाठी प्रगत साधने उपलब्ध असले तरीही त्याचे रिपोर्ट दोन दोन तीन तीन दिवस मिळत नाही आणि मिळाले तर म्हणजे तिथे जसं की म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येही ते अगदी निम्नशुल्कामध्ये ते उपलब्ध असले तरीही ती रुग्णांची खूप गैरसोय होते पण त्या म्हणजे की जो जो जे जे तिथे लोकं काम करतात ते वेळेवर येत नसल्यामुळे त्यांना रिपोर्ट वेळेवर मिळत नाही बाकी आमच्या परिसरामध्ये या सर्व या सर्व चाचण्यांसाठी प्रगत साधनं उपलब्ध आहे रक्त चाचणी मूत्र चाचणी सीटीस्कॅन रक्त लावायसाठी वेगवेगळ्या चाचण्या करण्यासाठी दुसरीकडे आम्हाला जावं लागतं तेरा किलोमीटरचा प्रवास तेरा ते पंधरा किलोमीटरचा प्रवास करून आम्हाला तिथे जावं लागतं आणि रिपोर्ट घ्यायसाठी परत दोन दिवसानी बोलवलं तर दोन ते तीन दिवसांनी आम्हाला तिथे जावं लागतं आणि जर गर्दी असेल तर दिवस दिवसभर तिथे थांबावं लागतं यासाठी रुग्णांची खूप गैरसोय या चाचण्यांमुळे होते जर कदाचित आमच्या गावात म्हणजे जे सार्वजनिक दवाखाने आणि तसेच जर म्हणजे सार्वजनिक जवा दवाखान्यामध्ये या प्रगत साधनांचा जर अवेलेबल असली तर रुग्णांची गैरसोय होणार नाही व त्यांना रिपोर्ट वेळेत मिळतील अशी सोय आमच्या भागामध्ये सुद्धा होईल